नमस्कार माझं नाव आहे धनंजय कोंडिबा मुंडे मला धाराशिव इथे कल्याण स्टेशनपर्यंतचं रिजर्वेशन हवं आहे स्लीपरचं साधारणपणे आज जवळपास एक वीस तारीख वीस पाच दोन हजार पंचवीसला संध्याकाळी लातूर मुंबई जी ट्रेन जाते त्या गाडीचं मला रिजर्वेशन हवं आहे संध्याकाळी साधारणपणे अकरा चाळीसला आपल्या धाराशिव स्टेशनला येते त्या गाडीचं रेल्वे स्टेशन त्या गाडीचं मला स्लिपरचं रजिस्ट्रेशन हवं आहे च धन्यवाद